माझ्या नोकरीकडेच्या भविष्यात मी एक चांगली नोकरी शोधत आहे चांगल्या पेमंट पेमेंटची असावी आणि एका ठिकाणी बसून काम असावे ऑफिसमधलं ज जास्त धावपळ नसावी आणि काम हे माझ्या मनासारखं असावे अशी माझी अनुभूती आहे